नमस्कार मी प्रतक लोळगे अलीकडेच आपल्या शहरात स्थलांतरीत झालो आहे आणि माझा सेवा क संदर्भ क्रमांक के टी आर ओ शहाण्णव तीस अठरा शून्य पाच हा आहे आणि मी आपल्या स कचरा विल्हेवाट सेवेसाठी नोंदणी केली आहे तरी मला खात्री करून घ्यायची आहे की मी केलेल्या सेवेनोंदणीची सर्व का सर्व सेवेनोंदणीची स नोंदणी सेवेनुसार सर्व काही व्यवस्थित चालू आहे का नाही याची मला माहिती आपल्याकडून पाहिजे आहे तरी ती माहिती मला मिळावी ही नम्र विनंती